खरं तर राज्याच्या शिक्षणामध्ये समाज माध्यम आणि ऑनलाईन पॉ प्लॅटफॉर्म महत्त्वाची भू भूमिका बजवू शकतात हे आपण कोविडच्या काळामध्ये अभ्यासलेलं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अनेक आहेत जसे की झूम आहे गुगल मीट आहे या माध्यमातून आपल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहे मला सांगायला आनंद वाटतो की आता केंद्र शासनाने एन पी टी यल एक स्वयमचं पोर्टल ओ ओपन केलेलं आहे स्वयमच्या माध्यमातून जवळजवळ नऊ आय आय टी संस्था एकत्र येऊन विविध कोर्सेस तयार करण्यात आलेले आहेत मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मी सुद्धा एक शिक्षक असून मी स्वयंचे तीन कोर्सेस ऑनलाईन या प्लॅटफॉर्ममधून केलेले आहेत एवढंच नाही आहे तर कोविडच्या काळामध्ये मी एक रिफ्रेशर कोर्स सुद्धा अहमदाबादमधून गुजरात विद्यापिठाचा मी केलेला आहे तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी या स्वयम मूक कोर्सचा जास्तीत जास्त वापर आपल्या ज्ञानासाठी करावा आणि ही जी मा पोर्टल आहेत स्वयम मला सांगायला आनंद वाटतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्ञान गोळा करण्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला ज्ञान फ्रीमध्ये मिळणार आहे विविध ऑडियो व्हिडिओ पी डी एफच्या माध्यमातून तुम्हाला हे ज्ञान मिळणार आहे परंतु जर तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल तर मात्र तुम्हाला एक हजार रुपयाची फीज भरावी लागते परंतु मला सांगायला आनंद वाटतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ आहे की ज्यांनी विद्यार्थ्यांनी जर ऐंशी टक्केच्या जास्त जर मार्क्स मिळवले स्वयमच्या कोर्समध्ये तर ते एक हजार रुपयाची फीज सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरतं म्हणजे फ्रीमध्ये विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळतं म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की स्वयम च्या प्लॅटफॉर्मचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा आणि एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये तर आता सिक्स्टी पर्सेंट